कायदाव्यवस्था ही पक्षपाती असू नये हे काय म्हटाईल आदर्श असं आहे पण प्रत्यक्षात कायदाव्यवस्था ही पक्षपाती आहे आता बरीच उदाहरणा आपल्या आवतीभावती घडतात श्रीमंतांसाठी त्यांच्या मुलांसाठी वेगळे नियम असतात आणि गरिबांसाठी सामान्यासाठी वेगळे असतात आता शहरूकच्या मुलाचं उदाहरण दिलं आर्यांचं मागच्या वाप ड्रगच्या प्रकरणात तर तर कित्ती पक्षपातीपणा कडला जो प्रामाणिक व्यक्ती हो होती त्याला आपल्या जीवाला गंबवावं लागलं जीवाला मुकावं लागलं अलीकडे पुण्याला घडलेला तो प्रकार की त्या अल्पवयन मुलानी दारू पिऊन दारू पिढ्याचं वय नसताना दारू पिऊन एवढी महागडी गाडी चालवली त्याचंही वय मला वाटतं सतरा वर्ष आहेत तर त्याला जामिनावर सोडलं खायला पिझ्झा बर्गर दिला आणि श शिक्षा काय दिली तर तीनशे शब्दांचा निबंध वगैरे अशी जर हाच पुढे गरिबाचं मूल अस मुलगा असता तर असं कडलं असतका कायद्याचा कीस पाडला असता आणि कितीतरी मार मारोड केली असती आणि बाकीचं तर सोडूनच द्या तर मला असं वाटतं की कायदाव्यवस्था पक्षपाती नसावी पण ती आहे याबद्दल आपण सगळ्यांनी सजक व्हायला हवं जसं आता सध्या मीडिया सामान्य लोक उठ त्यांनी आपलं मत दिलं आणि पुनरविचार करावा लागला